आमच्या महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक परंपरा जतन करण्यात आणि तिला चालना देण्यात मराठी भाषेचे खूप खूप अमूल्य असे योगदान आहे कारण कसं आहे मराठी भाषा ही इतकी वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोलली जाते एक दर एक पन्नास किलोमीटरचा एरिया सोडला की महाराष्ट्रातील मराठी भाषा ही वेगळ्या प्रकारे बोलली जाते त्यात ती भाषा बोलण्याची शब्द उच्चारण्याची ठराविक काही शब्द हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये वापरले जातात खानदेशी मराठी वेगळी कोकणी मराठी वेगळी कोल्हापूर साईडची मराठी वेगळी पुणे विदर्भ इथली मराठी वेगळी तर ही मराठी भाषा इतकी समृद्ध आहे आणि त्यामुळेच मराठी भाषेच्या समृद्धपणामुळेच आमच्या राज्याची समृद्ध महाराष्ट्र राज्याची समृद्ध संस्कृती ही समृद्ध होत चालेली आणि परंपरा जतन करण्यात खूप मोठं मोलाचं योगदान मराठी भाषेमुळं लाभलेत